बुलढाणा जिल्ह्यात असे अनेक मनोरंजन क मनोरंजन पार्क क्रीडासुविधा थिएटर सांस्कृतिक कार्यक्रम असे खूप आहेत त्यामधील पार्क हे आमच्या घराजवळच आहे त्या पार्कचे नाव राणी बगीचा असे आहे त्यामध्ये अनेक मुलं मुली हे खेळण्यासाठी येतात आपला परिवार आपले मनोरंजन करण्यासाठी येतात त्यामध्ये तसेच इथे क्रीडा सुविधाही आहेत त्या क्रीडा सुविधेमध्ये असे अनेक खेळ खेळल्या जातात त्यामध्ये मुलं राज्यस्तरीय जिल्हास्तरीय असे असे असे खेळाडू तिथे येतात आणि आपले आणि आपला खेळ दाखवून त्यांची लोकांना मनोरंजन करतात काही काही विद्यार्थ्यांना काही पुरस्कार काही सन्मान काही प्रमाणपत्र सन्मानित केल्या जातात व तसेच थिएटरही इथे उपलब्ध आहेत त्या थिएटरमध्ये काही तर खूप खूप महाग असतात तर काही ठिकाणी काही ठिकाणी थिएटरचे पैसे खूप स्वस्त असतात तिथे काही मुलं जातात आणि थिएटर थिएटरमधील पिक्चर बघतात क्रीडामैदान तर इथे खूप आहेत जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल व ते खेळू शकतील कारण खेळल्याने आपले स्वास्थ हे नीटनेटके आणि फिजिकली फिट असे राहते त्यामुळे खेळणे हे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे गार्डन्स तर इथे खूप आहेत त्यामधील काही गार्डन्स हे काही फीज आकारतात तर काही हे मोफत आहेत त्यामधील मोफत गार्डन ही मोफत गार्डनमध्ये खूप विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा आपला परिवार तिथे जात असतो त्यामुळे लोकांचे मनोरंजन होते